शाळेमध्ये माझा आवडता विषय मराठी होता तो मला विषय खूप आवडत होता कारण मराठी भाषा मला पहिल्यापासून आवडते आणि मराठी विषय हा मला म्हणजे लहानपणापासून आवडल्यासारखा आवडतो आणि आजदेखील मला तुम्ही विचाराल की तुम तुला कोणता विषय सर्वात जास्त आवडतो तर मी तुम्हाला मराठीच सांगेल मला मराठी हा विषय खूपच आवडतो कारण ती आपली मातृभाषा आहे आणि त्याच्यामध्ये लिखाण करणे लि वाचन करणे भाषण करणे सोपे जाते जेणेकरून ती लवकर कळते आणि त्याची जास्त तयारी करावं लागत नाही कारण ती मातृभाषा आहे त्याचा उच्चार देखील आपल्याला स्पष्ट येतो सर्व काही आपण आपल्या मनातलं बोलू शकतो जे आपल्याला सांगायचे ते सांगू शकतो व्यक्त करू शकतो म्हणजे भाषण करू शकतो लेखन करू शकतो श्रवण करू शकतो म्हणजे जे जे आपल्याला शक्य होईल म्हणजे श्रवण देखील लवकर ल हो लवकर होते आकलनदेखील लवकर होते शिक्षकांनी शिकवल्याबरोबर आपल्याला ते लगेच लक्षात येते आकलन होते लगेच आपल्याला एखादा प्रश्न येत नसेल तर आपण ती प्रश्न वाचल्यानंतर आपण स्वतः देखील त्यामध्ये मत मांडू शकतो म्हणजे आपल्या भाषेत देखील आपण त्या प्रश्नाचं उत्तर मांडू शकतो कारण आपल्याला ती भाषा अवगत असते त्याचं आकलन झालेलं असतं आणि जेव्हा शिक्षक शाळेमध्ये शिकवतात तेव्हा शि शिकवल्यानंतर आपल्याला ती लगेच कळते कारण ती आपली मातृभाषा असते म्हणजे अवघड विषय नाही आहे लगेच कळते आणि समजायला सोपी असते एखादा विषय जरी दिला किंवा एखादा प्रश्न जरी दिला तरी त्याचा आपण उत्तर देऊ शकतो लिखाण करू शकतो म्हणजे आपल्या भावना व्यक्त करू शकतो अभिव्यक्ती करू शकतो आपण त्याचप्रमाणे समजण्यास सोपा आहे म्हणून त्यानंतर मला तुम्ही विचाराल की खूप कठीण विषय कोणता वाटला तर मी इंग्लिश म्हणेन मला इंग्लिश हा विषय शाळेमध्ये खूप कठीण वाटत होता आणि जर आनंददायी एखादी आठवण म्हटली तर आमच्या शाळेमध्ये विविध स्पर्धा होत होत्या तर शाळेमध्ये आता शाळा म्हटल्यानंतर एक ते दहापर्यंत शाळा माझी होती त्यामध्ये विविध प्रकारचे म्हणजे एकाच शाळेमध्ये होते मी एक ते दहापर्यंत त्यामध्ये विविध प्रकारच्या अशा स्पर्धा होत होत्या मग त्यामध्ये धावण्याची स्पर्धा असेल असे आणि असे पण आमच्या शाळेमध्ये नेहमीच कार्यक्रम चालू राहायचे आणि सं संस्कृत जो विषय आहे त्या संस्कृत विषयाच्या संबंधित श्लोक जे होते ते श्लोक देखील त्याचे पठण देखील होतंच होत होतं त्याचप्रमाणे संस्कृतची परीक्षा होत होती त्या परीक्षेमध्ये आपल्याला पास होणं आवश्यक होतं म्हणजे संस्कृत पठणदेखील केले जात होते स्तोत्रांचे पठण संगीताचा क्लास होत होता त्यामध्ये देखील आपल्याला संगी आमचे संगीताचे क्लासेस घेण्यात येत होते पण सगळ्यात आनंददायक गोष्ट म्हणाल तर आमच्या शाळेमध्ये गॅदरिंगच्या दरम्यान धावण्याची स्पर्धा होती त्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये जेव्हा मी प्रथम आले तेव्हा मला फार आनंद झाला मला खूप आनंद झाला खूप छान वाटलं की आपण नाही आपण धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम आलेला आहे म्हणजे तो क्षण माझ्यासाठी खूप चांगला होता तो मला आजही देखील आठवते असे बरेचसे क्षण आहे पण तो क्षण मला सर्वात जास्त आवडतो ज्याने मला आजदेखील आनंद मिळतो